मला रनिंग करायला आवडत होतं मी रन रनिंग करायला जात होती आम्ही पाहाटे पाच वाजता उठायचं आणि माझ्या मैत्रिणी आम्ही रनिंग करायला जात जायचं आणि आमच्या शाळेत पण आम्हाला योगा शिकवत होते तिथे पण आम्ही खेळ खेळत होतो रगोळ्या आणि फुटबॉल आणि लंगडी खो खो कबड्डी पण होत होती लेडीजची आणि आम्ही तिथे पण रनिंग करायचं योगा करायच्या आणि व्यायाम पण करायचं मग आम्ही स् सकाळी पाचला जायचं